रेल्वेचा प्रवासा सुधारणा होण्यासाठी स सरासरी तिकीट वेळेला मिळाला पाहिजे आज रिजर्वेशन जो आपल्याला जाण्याची गरज आहे तो मिळत नाही मग ते कसे दाटीवाटीमध्ये कुठे जनरलमध्ये बसून जावं लागते त्यामुळे गाड्याची फ्रिक्वेन्सी वाढून आणि रिजर्वेशन ताबडतोब मिळालं पाहिजे जोवर स जर सुद्धा झाली तर लोकांना प्रवास एकदम चांगला सुकर होणार आहे पण आज का कसं आहे की दोन महिने बुकिंग करूनही तो वेळाला तिकीट वेटिंग मिळत असेल तर ते त्याच्या जाण्याचे कनफमेशन नाही माणूस काही ए अमर्दशी आहे तर वेळेस जाऊ शकतो तर त्याला तिकीट मिळाला पाहिजे आणि रेल्वे खूप चांगल्या पद्ध स्वस्त तरी गरिबासाठी खूप चांगली आहे पण त्याच्यात जी जी सुविधा आजच्या सध्या गवरमेंट बरी सुविधा देत आ आहे पण तिकीट वेळेला लवकर मिळा पा कनफर्म मिळाला पाहिजे हे सर्वात महत्वाची अडचण आहे तिकीट मिळाल्या तर सगळ्या सुविधा चांगल्याच आहेत